हो बोला बोला बोला नमस्कार मीच वेदांग बोलतो आहे

सो तुम्हाला त्या संदर्भात काय हवं आहे तुम्हाला यायचं जायचं सगळं ना संदर्भ

हो तुम्हाला आता बघा सिंधुदुर्ग आता टुरिजममध्ये खूप डेव्हलप झालं आहे आणि तुम्ही मुंबईचे आहात का हां तर मुंबईला कसं असतं बघा मुंबईला तुम्हाला बीच आणि ते हवे असेल तर मोस्टली लोकं अंबरनाथ साईडला जातात आणि हिल स्टेशन वगैरे हवं असेल तर खंडाळा वगैरे जातात सो आमच्याकडे असं आहे आमच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही आमच्या एकाच जिल्ह्यात सिंधुदुर्गामध्येच सगळं आहेत बीच पण आहेत आणि तुम्हाला फिरायला ह थंडचं हवामान म्हणजे आंबोली हिल्स आहेत एक चांगलं हिल स्टेशन आहे सो तुम्ही तिकडे पण जाऊ शकतात हां तुम्हाला बीच लँडमार्क जर सांगायचे गेले तर इकडे ते तुम्ही स्टे कुठे करणार ह्याच्यावर मेन आहे तर तुम्ही कुडाळमध्ये स्टे करणार ना तर तुम्हाला कुडाळमध्येच ना तर कुडाळमध्ये तुम्हाला चांगले स्पॉट सांगू कुडाळमधून तुम्हाला मालवण जवळ आहे तिकडे श आपल्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे बरोबर समुद्राच्या मधोमध किल्ला आहे तिकडे त्यांचं मंदिर आहे सो तिकडे तुम्ही मालवणमध्ये उतरून बोटने जाऊ शकता बोटचे फेअर हे किमान पन्नास रुपये असते पर पर्सन की काही जास्त नसते आणि त्याच्यात पण तुम्हाला जर यायचं असेल तर तो त्याला एक कालावधी असतो तो सकाळी सकाळी दहा ते सज संध्याकाळी चार वाजेपर्यंत कारण पाचनंतर कसं भरती येते ना तो लाटांचा वेग वाढतो सो त्यामुळे तुम्ही त्या त्याच्यानंतर जाऊ नाही शकत आणि बोटही तिकडे जात नाही परत तुम्हाला तिकडेच रिसॉर्ट रिसॉर्ट म्हणतात काय हवामान आता बघा बीचला आणि यायचं असेल तर आपल्या ॲक्च्युली इंडियन याच्यातनं सांगितलेलंच असतं की ना उष्णता कमी करायची असेल तर समुद्राच्या पाण्यात आंघोळ करायची असते मग तुम्ही जर आता मे महिन्यात आणि गरमी असेल त्या ह्याच्यात खूप फॉरेनर लोकं पण येतात त्या ह्याच्यात जर बीच फिरायला येतात तर तो सुंदर टाईम असा आणि जर तुम्हाला हिल स्टेशन बघायचं आहे तर आंबोली हे पावसात असतं जबरदस्त तुम्हाला एकदम म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटतं कारण चारी बाजूने धुकं थंडगार वारा आणि बारीक बारीक शिवरणारा पाऊस आणि सगळं हिरवेगार एकदम निसर्गाच्या याच्यात सान्निध्यात सगळं आहेत तुम्हाला खूप छान वाटणार सिंधुदुर्गाचे काय म्हणतात फी आमची फी जास्त नसते बघा तुम्ही जर गाडी रेंट केलात तर तुम्हाला तुम्ही इंडिपेंडंटली घेतलात ना पण तुमचं सगळं लायसन्सपासून सगळं आम्हाला लागणार इंडिपेंडंटली घेतलात तर इंडिपेंडंटली घेतलात तर तुम्हाला चार हजार भाडं पडतं म्हणजे तुम्ही स्पॉट कुठेही फिरा म्हणजे जा शक्यतो आंबोली हिल्स प्लॅन जायचं असेल ना तर ते तीन हजारमध्ये होतं बीचेस जवळ चार पाच असे लाईनीत करणार असाल कारण खवणे कोंडूरा वेंगुर्ला एक असे असे एका लाईनमध्ये बीच आहेत तुम्हाला गेलात ना म्हणजे एका दिवसात पण पूर्ण करू शकतात किंवा दोन दिवस काढून आरामशीरपणे पूर्ण करू शकतात तिकडे सगळे स्पोर्ट्स आहेत ते तुम्ही करू शकतात जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स हवे तर तो पॅकेज जातो सहा हजारला आमची मालवणला दांडी म्हणून एक प्लेस आहे तिकडं तुम्हाला सगळे वॉटर स्पोर्ट भेटतात आणि जर समजा तुम्हाला खवण्याला आमच्याकडे मँग्रोज आहे तिकडे मॅंग्रोजमध्ये कायाकिंग हा वॉटर स्पोर्ट आहे तर कायाकिंग तुम्हाला करायचं असेल म्हणजे कायाकिंग म्हणजे तुम्हाला माहीत आहे तुम्हाला एक बनानासारखी बोट असते तर त्याच्यात दोन माणसं आपण हवं तसं ते स्वतः राईड करू शकतो तो त्याच्यासंदर्भात तुम्हाला हवं तर तसं ते तुम्हाला सहा हजारमध्ये भेटतं ओ ओके ओके शुअर मी तुम्हाला सगळे पॅकेजेसचे डिटेल टाकतो थँक्यू